कंटेनर गार्डनिंग बाग बगीचा ह्या गोष्टींची मला पहिल्यापासूनच आवड होती पण हे आपलं जीवनमान हे शहरी झालेलं आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये गार्डनिंग किंवा बाग बगीचा करणं ह्या गोष्टी तर शक्य नाहीत पण माझी आवड जपण्यासाठी म्हणून मी माझ्या स्वतःच्या गच्चीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यामध्ये जसं आता कंटेनर हा शब्द आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे ज्या कुंड्या आहेत त्या त्याच्यामध्येच बाहेरून याठिकाणी छोटे छोटे रोप आणून त्याच्यामध्ये अनेक समस्यांना सामोरं जाऊन ते कार्य या ठिकाणी पूर्ण करावं लागतं अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं पण ह्या शहरी जीवनमानानुसार आता त्या गोष्टींची उपलब्धता झालेली आहे किंवा तशा प्रकारचे रोप या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात याठिकाणी आमच्या शेजारीच एक चांगल्या प्रकारची मोठी नर्सरी आहे आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे फुलांचे रोप ह्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत या ठिकाणी त्यांना जे काही पाहिजे आहे त्या गोष्टींची जे प त्यांला ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी आता सहज उपलब्धता झालेली आहे पण पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागायचं